हॅलो शिंदे का मी करजगी सर बोलत आहे काय झालं काल रात्री आम्ही स्वयंपाक करत असताना किचनमधलं जे सिंक आहे तिथला पाण्याचा दाब जे आहे खूप कमी होत आहे त्यामुळं आता हे नेमकं आपल्याला काय करावं लागेल तुम्हाला काय वाटत आहे तुम्ही एकदा आमच्या घरी येऊन बघता का पाण्याची पाईपलाईन चेक करता का हां हां हां चालेल ना नेमकं काय म्हणजे पाण्याची जी मेन पाईपलाईन आहे हौदातून जी टाकीकडे येते ती थोडीशी चेक करावी लागेल असं वाटत आहे कारण काय पावसाळा असल्यामुळं कदाचित त्यामध्ये पाण्यासोबत गाळ कचरा ये आल्यामुळं तिथं थोडंसं ब्लॉक झालं असेल असं मला वाटत आहे तर तुम्ही काय आहे माझी विनंती आहे आपण जेवण स सकाळी दहाच्या आत किंवा संध्याकाळी सहाच्या नंतर जर आलात तर खूप चांगलं होईल हां बघूयात मग नाहीतर मग काय करतो आपल्याकडनं जर ती समस्या सुटली नाही तर मला आमच्या भागाचे नगरसेवक रविशंकर जाधव ह्यांना संपर्क करून त्यांच्याकडून जलप्राधिकरणाशी संपर्क साधावं लागेल चालेल ना ते पण बघूयात मग मी काय करतो रविशंकर जाधव सरांनाही संपर्क करतो आणि मग त्यांच्याकडून जलप्राधिकरणाशी संपर्क साधतो ठीक आहे चालेल चालेल हां हॅलो रविशंकर जाधव सर नमस्कार मी मल्लिकार्जून करजगी बोलतो आहे हां आमच्याकडं काय मी सकाळी तुम्हाला सांगितल्याप्रमाने हां पाण्याचं खूप प्रेशर कमी येत आहे तर तुम्ही माझी विनंती आहे तुम्ही आपला जो एक्सपर्ट माणूस आहे प्लंबर शिंद्यांना पाठवतात का चालेल चालेल कृपया लवकरात लवकर पाठवा म्हणजे माझी समस्या दूर होईल हो चालेल चालेल आणि धन्यवाद बरं का तुम्ही खूप मला नेहमी मदत करता हां चालेल चालेल थँक्यू